राज्यातील प्रमुख व्यावसायिक उपक्रम म्हणाल तर आता सध्याचा लाडका भाऊ योजना ही हा एक विशेष उपक्रम आहे ज्यामुळे उद्योजक गुंतवणूकदार व्यावसायिक एकत्र येत आहेत त्यामुळे कसं होतं आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि एक चांगल्या प्रगतीच्या मार्गावर राज्य जातं आहे असं मला वाटतं आहे आणि राज्यात व्यावसायिक उपक्रम अशा अनेक परिषदा आहेत एक आहे त्यामुळे काही सी बी म्हणा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा अशा अनेक गोष्टी या या राज्यात आहेत त्यामुळे मला वाटतं आहे की असे अनेक उपक्रम अस असतात ते ते उद्योजक गुंतवणूकदार व्यवसायिकांना एकत्र आणत आहेत आणि इथे मिळणारे महत्त्वाचे म्हणजे इथे मिळणारे सुर मिळणारे हे मिळणारे मिळणारे एक चांगले कामगार त्यामुळे शिकलेले कामगार त्यामुळे उद्योजक उद्योग व्यवसाय करने सूत्र आणतात